मुगाच्या डाळीची खिचडी तुरीचे आळन भरलेले वांगे झुणका वांग्याची भाजी मसूरची भाजी मुगाच्या डाळीचे वरण ज्वारीचे भाकर बाजरीचे भाकर तुरीचे करना करनाच्या बेसन मिरचीचा ठेचा आंबाडीची भाजी